हॅलो हो बोलते बोला

बोला हो हो नक्की नक्की घेऊ शकता बोला

माझं ॲक्टिंग हे ॲक्चुली स्वप्न लहानपणीपासूनच होतं की मी मोठं झाल्यानंतर एक वेल ॲक्टर म्हणून ओळखली जावी किंवा ॲक्टिंग हे माझं एक पॅशन बनावं मग मी लहानपणीपासूनच माझी मी सोळाव्या सतराव्या वर्षातच मी ॲक्टिंगमध्ये मी चालू केलेलं आहे तसं म्हणजे मला सगळंच आवडतं पण खास करून मला मराठी मूव्ही बनवायला खूप आवडतं मराठी ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे मी मराठीमध्ये करायला खूप प्राएरिटी देते आवड म्हणून मी करते ते माझी टर्निंग पॉईंट ठरलेली ही बघा अशी माझी मूव्ही होती सात नंबरची तुला पाहते रे या मूवीमध्ये इतके इमोशन इतके पूर्णपणे एक वेगळी स्टोरी अशी होती जी लोकांना खूप भावली मूवी इतकी हीट झाली त्यानंतर मला एक अशी एक ओळख माझी मला निर्माण झाली की माझं पूर्ण त्या मूवीने आयुष्य म्हणजे बदलूनच टाकलं त्या मूवीने मी माझ्या या ॲक्टिंगच्या करियरमध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्ही नाईफ पूर्णपणे वेगळ्या ठेवलेल्या आहेत कारण आपली पर्सनल लाईफमध्ये इतक्या काही घडामोडीपण चालू असतात आणि त्याचा इम्पॅक माझ्या या करियरवरती पडावा अशी माजी इच्छा नाही आहे त्यामुळे माझी आणि पर्सनल लाईफ ही दोन्हीही वेगवेगळी ठेवते आनि दोन्ही खूप छान चाललेले आहेत

हां थोडाफार तसा पडतो इम्पॅक आपण जे रोल प्ले करतो त्याची ज्या आपल्याला कॅरेक्टरची आपल्याला सवय झालेली असते रोज प्ले करून करून थोडाफार का होई ना थोडासा पडतो फरक पण काही वाईट नाही चांगलाच पडतो आहे त्यामुळे काहीच नाही कशाची हा तसा तर प्रत्येक मूवीमध्ये टोन आपला चेंज करावा लागतो पूर्ण डायलॉग वगैरे इतके काही असतात त्याच्याप्रमाणे आपल्याला ते बोलावं करावं लागतं त्याचा थोडाफार परिणाम आपल्या डेली लाईफवरती पण जसं असतो तसं आपण नॉर्मल होतो तर एक छोटीशी त्यामध्ये एक मजा असते आता ॲज ॲन ॲक्टर म्हणून मला हेल्थ माझी खूप व्यवस्थित आणि वेल फिट ठेवावी लागते त्यामुळे रोज मी सकाळी पाचला उठून योगा एक्सरसाईज वगैरे करते आणि त्यानंतर डायेट फूड असत माझं आणि तर काय ॲक मला थोडेफार शूटला जावं लागतं ते करून आल्यानंतर मग परत थोडा टाईम फॅमिलीसोबत स्पेन करते आणि इतकच माझं असत रुटीन